आमच्या परिसरात वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळले जातात कबड्डी खोखो कंचे लगोरी बिल्ला गदापोक लप्पन जोप्पन संगीत खुर्ची कबड्डीमधे दोन ग्रुप असतात एक ग्रुपचा एक सदस्य दुसऱ्या गुपमधे जाऊन कबड्डीकबड्डी म्हणून एक सदस्याला आऊट करतात आणि मग दुसरा ग्रुपच्या एक सदस्य जाऊन पहिल्या ग्रुपमधे कबड्डीकबड्डी म्हणून आऊट करतात तसा गदापोकमधे एकामेकाला बॉल फेकून मारतात लप्पन झुप्पनमधे एक व्यक्ती डाम देते आणि अनेक व्यक्ती लपतात त्या एक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला लपलेले माणसाला धुंडा लाक शोधा लागतेत ते पाहतात आणि आऊट करतात संगीत खुर्चीबी हा आमच्या इकडं प्रचलित खेळ आहे संगीत खुर्चीमधी खूप सारे खुर्स्या लावा लागतात आणि त्यामधे भाग घेणाऱ्याले बाया लेकरं माणसं किंवा मुलं या मुली असतात ते खुर्च्या सरळ लावलेले राहतात त्याच्यामधे गोलगोल घुमा लागते त्यावर ते म्युझिकवर म्युझिक मं वाजतात त्या म्युझिकवर गोलगोल घुमूनसन्यानी म्युझिक जेव्हा बंद होते त्या चेअरवर बसा लागते आणि जो व्यक्तीला चेअर ना मिळते आणि उभा राहाते तो व्यक्ती आऊट होते अशा प्रकारे खेळ खेळले जातात